मराठी भाषेचा वापर हा काळाप्रमाणे बदलत गेलेला आहे कारण शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मराठी भाषा जास्त प्रमाणात तिचा वापर व्हायचा पूर्ण भा भारतभर त्याचे ते असं मराठी भाषा चालायची पण आता काळानुसार हिंदी आणि इंग्रजीचा वापर जास्त प्रमाणात केला जातो त्यामुळं त्याच्यामुळे आपली संस्कृती तीमध्ये सुद्धा बदल झालेला आहे पहिले मुलांनासुद्धा आजकाल इंग्लिश मीडियम हे हिंदी मीडियम जास्त प्रमाणात घरचे लोकं शिकवतात मराठी म्हणजे मराठीचं ना नाही नाटक झाल्यासारखं झालेलं आहे आणि मुलंसुद्धा आपल्या मराठी कमी बोलतात आणि घरी आपल्या आई वडलांशी हिंदी भाषेचाच वापर जास्त प्रमाणात करतात हिंदी किंवा इंग्लिशमध्ये आणि आता त्यानुसार मराठी खूप कमी प्रमाणात झाली आहे ती फक्त आपल्या महाराष्ट्रापुरतीच कायम आहे इतर राज्यामध्ये ती नाही सारखी झालेली आहे